मी सचिन नवले शाळेमध्ये अभ्यासाशिवायचे काही वेगवेगळे सोशलाईज ॲक्टिविटी उपक्रम चालत आहे उदाहरणार्थ विविध प्रकारच्या स्पर्धा क्रीडास्पर्धा सिंगिंग कॉम्पिटिशन गायन कॉम्पिटिशन गायन स्पर्धा म्हणता येईल आपल्याला त्यानंतर डान्स स्पर्धा आणि रुलर ॲक्टिविटी ज्या सोशल आहेत सोशल नेटवर्किंग आहे त्याच्या संदर्भातील ॲक्टिविटी माझ्या शाळेमध्ये अभ्यासाशिवाय काही उपक्रम अशा प्रकारे चालवले जातात तर हे उपक्रम चालू असताना त्याच्यामध्ये विद्यार्थी खूप जीव ओतून काम करतात तर हे काम करत असताना विद्यार्थ्यांना काही बक्षीसं प्रदान केले जातात काही शाळांतर्फे काही व्यावसायिकांतर्फे काही एन जी ओज तर्फे तर मी यात भाग घेतला आहे अशा स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे मी गायन या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच क्रिकेट कबड्डी तसेच हुतूतू म्हणता येईल कबड्डीला या स्पर्धामध्ये भाग घेतला होता आणि मला सरकारच्या शाळेतर्फे मला एक हजार एक रुपये बक्षीस प्रदान केले होते